आपण जर बघितलं तर मराठी भाषा ही आपल्या आजूबाजूच्या राज्यांमधल्या भाषेशी खूप सारखी आहे जर आपण हिंदीबद्दल बोललो तर हिंदीमधली जी लिपी आहे तीच मराठीची पण आहे बरेच शब्द देखील हिंदी आणि मराठी भाषेमध्ये सारखे आहेत तसंच आपण कोकणी भाषा गुजराथी भाषा बघितली तर त्याच्यामध्ये देखील काही शब्द सारखे आहेत किंवा बोलायची जी पद्धत आहे जे व्याकरण आहे ते सारखं आहे हेच जर आपण थोडं पूर्वेकडच्या राज्यांमध्ये गेलो तर तिथं व्याकरण वगैरे जे आहे ते मराठी भाषेचं जे आहे त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं असतं पण आपली जी आजूबाजूची जी राज्यं आहेत त्याच्यामधल्या ज्या बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत त्या अगदी सारख्या आहेत जर आपण साऊथकडची राज्यं बघितली तर त्या भाषा थोड्या वेगळ्या आहेत पण कन्नड भाषेमध्येसुद्धा काही मराठीचे शब्द आहेत खास करून उत्तर कर्नाटकमध्ये जे कन्नड बोललं जातं त्याचा बराचसा लहेजा हा मराठी असतो शब्द पण बरेच मराठी असतात